खेळ खेळ हा लहान मुलाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे लहान मुलांनी मैदानी खेळ खेळायलाच पाहिजे त्या खेळात लहान मुले खेळल्यामुळं त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकास होतो आता सध्यांची सध्याची मुलं खेळण्याला दुय्यम दुय्यम म्हणून भाग देतात परंतु खेळणे हा पहिला भाग असायला हवा लहान मुलांच्या बाबतीत कारण की मैदानी खेळामध्ये त्यांच्या शरीराचा पूर्ण व्यायाम होतो तसेच नैसर्गिक हवा हे त्यांच्या शरीराला मिळते मानसिक आरोग्य चांगले राहते खेळण्यामुळं त्यांच्या शरीरातील सर्व अवयव विशिष्ट चा विशिष्ट पद्धतीने काम करतात आणि मानसिक आरोग्य आहे त्यापेक्षा वाढण्यास मदत होते त्या आरोग्यात खेळ चांगल्याप्रमाणे योगदान देतात